नमस्कार रवींद्र बोलतो तुम्हाला सांग सांगू इच्छितो मित्रांनो हे सिॲट कंपनीचे जे टाय टायर आहेत की नाही ते टायरची कंपनी खूपच खराब आहे कारण त्या कंपनीचे टायर घेतले एक महिना झाला राव टायर पूरे घासले ते म्हणजे त्याच्यात म्हणजे नवीन टायर बसवले आणि गाडीले मान्य आहे बुवा रोजच काम असते पण त्या टायरनं क सहा महिने तर काढावं पन सहा महिनेही अजून त्याले पूर्ण केलेले नाहीयेत त्या टायरनी आणि माझा तर खूपच वाईट हा अनुभव आलेला आहे त्याच्यातून कारण इतके महागाचे टायर मागच्या वेळेस ते एम आर एफ चे टायर टाकले होते तीन चार वर्ष गेले टायर चारी टायर म्हणजे चार वर्षपर्यंत खराब नाही झाले अजून आणि हे एका महिन्यापासूनच त्यांच्यात पूर्ण असे खराब झाले ते अआणि गाडी अशी चालवायलाही फार जी त्याच्यामध्ये हे होऊन राहिलं की ज पॉब्लेम आले त्याच्यात गाडी गाडी चांगली चालायल चाल चालवता नाही येऊन राहिली खूपच त्याच्यामध्ये वाई वाईट अनुभव आहे हा माझा की मी सिॲट कंपनीचे जे टायर घेतले ते पस्तावा येत आहे मला त्या टायर घेऊन आणि ते आता मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे टायर तुम्ही अजिबात घेऊ नका तुम्ही एम आर एफचे घ्या अपोलो घ्या